बरं तर ग्रॅज्युएशन तुमचा कोणत्या फील्डमध्ये झालं आहे अच्छा कॉम्प्युटर सायन्समध्ये मग तुमच्याकडे आय टी सेक्टरमध्ये जॉब करण्याची अपॉर्च्युनिटी आहे तर आता सध्या तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता नागपूरमध्ये तर बघा आपल्याकडे कसे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही जॉब करू शकता जसे तुमचे स्किल जर चांगले असतील तुम्ही मला सांगा तुम्हाला किती पर्सेंट होते ग्रॅज्युएशनमध्ये एटी पर्सेंट तर बघा तुम्ही अॅज अ प्रोफेसर एक शिक्षक म्हणून सुद्धा तुम्ही जॉब करू शकता किंवा आपल्याकडे काही आय टी कंपनीज आहे नागपूरमध्ये जसे तुम्ही बघाल इकडे हिंगणा एम आय डी सी आणि अंबाझरीमध्ये आय टी पार्क आहे हा तर तिथे कसे वेगवेगळ्या प्रकारचे जॉब अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळू शकतात तर तिथे काही कंपनीज आहे जशी पर्सिस्टंट अलॅक्रिटी सोल्युशन पर्फिशिअंट अशा कंपनीमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता

आता बघा तुमचे जर स्पेशलायझेशन जर जावामध्ये असेल तर तुम्हाला तिथे स्टार्टिंग तुमची पंचवीस हजारापासून होईल पण जावासोबत तुम्हाला एच टी एम एल सी प्लस प्लस एथिकल हॅकिंग वगैरे येत आहे तर तुम्हाला पस्तीस ते चाळीस हजारपर्यंत तिथे महिना पडेल फक्त तेवढंच नाही तर अॅज अ प्रोफेसर जर तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये शिकवत आहेत तर तिथे तुम्हाला चाळीसच्या जवळ स्टार्टिंग पेमेंट राहील बघा आता मग जास्त पाहिजे तर महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या ठिकाणी तुम्ही करू शकता पुणे ठिकाणी करू शकता तर याच्यामध्ये तिकडे कसं की मोठ्या कंपनीज आहेत आय टीचे कंपनी मोठ्या प्रमाणात आहेत आणि तिथे सॅलरी पॅकेज जास्त असते तरी जसं तुम्ही आता मुंबईमध्ये करत आहात तर कमीतकमी तुम्हाला तिथे पस्तीस ते चाळीसचा मिनीमम कमीत ते कमीवाला जो पॅकेज आहे तो असतो आणि जास्तीत जास्त मग तुमच्या एक्सपिरिअन्सवर डिपेंड राहते मग तो साठ हजारापर्यंत जाईल तुम्हाला स्टार्टिंग त्याची बघा तर तुम्ही स्टार्ट करा तिकडे पर्फिशिअंट जी कंपनी मी नाव घेतली आहे तुम्ही तिथे अप्लाय करा एकदा पण आधी सर्व प्रिपेअर करूनच जाल आणि जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अॅज अ प्रोफेसर म्हणून तुम्ही कॉलेजमध्ये ट्राय करा तिथे जर कोणतं असं मोठं कॉलेज असेल मोठा कॅम्पसवाला कॉलेज जसे व्ही एन आय टी झालं गुरुनानक झाला अशा ठिकाणी जर तुम्हाला अॅज अ प्रोफेसर हायर करत आहेत तर तुमची सॅलरी तिथे पन्नास ते साठ हजारच्या जवळ राहील ठीक आहे मॅम थॅंक्यू मॅम